अमरावतीमध्ये सर्वात श्रेष्ठ मानल्या जाणारी अंबादेवीचे मोठे मंदिर आहे त्यामध्ये नवरात्रीमध्ये नऊ दिवस हा सर्वात मोठा महत्त्वाचा उत्सव मानला जातो यामध्ये सकाळपास सकाळी चार वाजतापासनं न ने देवीचे स्नान करून अभिषेक करून त्यांना वस्त्र पर परिधान करून साजशृंगार करून त्यांना त्यांना ओटी भरण्याच चालू करतात त्यानंतर भाविक भक्तांच्या रांगेमध्ये हे दर्शन रांगेमध्ये दर्शन घेण्यात येते त्यामध्ये ओटी भरण्याचा व रांगा हा वेगळ्या पद्धतीने लागल्या जातात व अंबादेवीच्या ओटी म ओटी भरण्याचा नवरात्रीमध्ये फार महत्त्व दिलेले आहे त्यानंतर ज्या मोठ्या प्रमाणात यात्रा भरण्यात येते यात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचे लोकं येऊन आपला उ उदरनिर्वाह कॅ करू शकतात आणि यात्रेचे सर्वात महत्त्वाचे म्हटलं म्हणजे नऊ दिवस ही यात्रा एकसारखी जोमाने चालत असते